आमच्याकडं फुलाचे झाड येतं शेतामध्ये भरपूर फुलाचे झाड येतं उन्हा उन्हाळ्यामध्ये त्याला खूप ऊन लागते मोकळं हो माती मग हे होती अशी कोमेजून जातात झाडं मग त्याला पाणी द्यावं लागते पाणी हे करावं लागते त्याच्यामुळं त्या झाडाला पाणी द्या लागलं तर सावली पाणी ऊन सगळंच लागते त्याला चांगले त्या पाण्यानं आहे ना चांगले होतात झाडं त्याच्यानंतर पुन्हा हिवाळ्यामध्ये असे गारठेजून जातात त्याला थोडं ऊन लागते त्यावेळेस ऊन नसते काही नसतंय त्याच्यामुळं त्या झाडाला थोडं असं गारठेजून जाते तर त्याच्यामुळं थोडं हे होत आहे झाडाला फुलाला ह्याला कमीपणा येतो आहे त्याच्यानंतर पुन्हा पावसाळ्यामध्ये खूप पाऊस झाल्यावर पावसाळ्यात चांगले राहते तर पण खूप पाऊस झाला तर त्याच्या मुळ्या मोकळ्या होतात्या त्या मुळ्या मोकळ्या झाल्यानंतर मग त्या झाडाला हे होत आहे हाल हालत पडायची भीती वाटते त्याच्यामुळे त्याला माती टाकावं लागते परत पाणी पाहिजे त्याला पाणी द्यावं लागते ऊनही जमत नाही पाऊसही जमत नाही असं होते झाडाला छान झाडं भरपूर भरपूर लावावं लागते तर भरपूर त्याची सेवा करावं लागते त्याला खतपाणी घालावं लागते त्याला त्याची व्यवस्था करावं लागते त्याला लेकरासारखं जपावं लागते तेव्हा ते झाडं फुलं फळं येतात नाहीतर मग काय हे होत आहे सगळं खराब होऊन जाते त्याच्यामुळं त्याला सगळं सांभाळावं लागते असं काही करावं लागते झाडाला व्यवस्थितशीर केलं तरच ते झाड चांगलं राहते पोसल्या जाते मोठं होते भरपूर फळ फूल भरपूर येत आहे त्याला त्याच्यामुळं ते झाडाला व्यवस्थिशीर चार तिन्ही ऋतूमध्ये त्याला चांगल्या व्यवस्थित सांभाळलं जपलं तरच ते झाड व्यवस्थितशीर राहते नाहीत काय उपयोगाचं नाही